हॅलो हां हो प्रिन्सिपल ना हां मी अलसबा बोलत आहे हां हो अच्छा ठीक आहे माझं नाव अलसबा सारव आणि मी मॅनेजमेंट स्टडीज हा बॅचलर डिग्रीचा कोर्स केला आहे आणि मला हॉटेल आणि मी हॉटेल मॅनेजमेंट पण केलं आहे एक वर्षाचा कोर्स मग मला त्यात खूप असं इंटरेस्ट आहे म्हणून मी ॲप्लाय केलेलं माझे ग्रेड ए प्लस होतं सगळ्या सेमिस्टरला तेवढंच होतं ए प्लस ए असं कारण मला खूप असं आवड आहे की लोकांना म्हणजे जे कस्टमर वगैरे असतात त्यांना सर्व करायचं आणि नवीन लोकांशी भेटायचं वगैरे म्हण आणि मला

हो हो हो मी हँडल वगैरे सगळं करू शकते आणि सर्विस वगैरे पण सगळं मी ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढली आहे किती वे वेळ चा कोर्स आहे हा

हां ठीक आहे म्हणजे मी माझं जे आहे ते पण करू शकते आणि हे पण साईड बाय साईड करू शकते हां आणि ह्याचे प्लेसमेंट वगैरे फीबद्दल जरा सांगा अच्छा आणि ह्याचे प्लेसमेंट वगैरे सगळं फिक्स असतं का म्हणजे मला मिळेलच असं अच्छा ठीक आहे मग ते कोणत्या कोणत्या कंपनी येतात जरा सांगशाल अच्छा मग ते भारतातच आहे की आम्ही बाहेर पण असं जाऊ शकतो बाहेरची पण प्लेसमेंट देतात तुम्ही अच्छा ठीक आहे थँक्यू हां ठीक आहे मी येते